होय मुलांना शाळेमध्ये कर्ज आणि परतावा याविषयी शिकवलं जाणं अत्यंत आवश्यक आहे लहान वयातच याची माहिती झाल्यास त्यांना भविष्यात आर्थिक नियोजन आणि जबाबदारीची जाणीव होईल अभ्यासक्रमात त्याचा समावेश केल्याने फायदे हे पुढीलप्रमाणे असू शकतात सर्वात प्रथम म्हणजे मुलांमध्ये आर्थिक साक्षरता येण्यास खूप मदत होईल मुलांना लहानपणापासूनच पैशांची व्यवस्था पण बचत आणि कर्जासारख्या संकल्पनांची माहिती मिळण्यास मदत होईल त्यामुळे ते मोठे झाल्यानंतर अधिक विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेऊ शकतील तसेच जबाबदारीची जाणीव लहान मुलांमध्ये वाढण्यास मदत होईल कर्जाचा अर्थ आणि तो वेळेवर परत न केल्यास काय परिणाम होतात हे समजल्याने त्यांच्यात आर्थिक जबाबदारीची भावना देखील वाढण्यास मदत होईल तसेच फसवणूक टाळण्यासाठी देखील खूप मदत होईल म्हणजेच कर्ज घेत असताना कोणती काळजी घ्यावी जास्त व्याज दरांपासून कसे वाचावे याची माहिती मिळाल्यास त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल तसेच लहान मुलांमध्ये गुंतवणुकीची समज देखील वाढण्यास मदत होईल त्यात कर्जासोबतच गुंतवणुकीच्या संधी आणि त्याचे महत्त्व शिकल्यास ते भविष्यात योग्य ठिकाणी पैसे गुंतवणूक करतील वास्तववादी दृष्टिकोन यामध्ये अनेकदा मुलांना वाटते की पैसे सहज उपलब्ध होतात खर्चाबद्दल शिकल्याने त्यांना पैशाचे महत्त्व आणि ते मिळविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची जाणीव देखील होईल तसेच आर्थिक नियोजनाचे कौशल्य हे मुलांमध्ये वाढण्यास मदत होईल यामध्ये बजेट बनवणे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ यांच्यासारख्या कौशल्यांचा विकास होईल जे त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे थोडक्यात काय तर शालेय अभ्यासक्रमात कर्ज आणि परतावा यांच्यासारख्या आर्थिक संकल्पनांचा समावेश केल्याने एक अर्थिकदृष्ट्या साक्षर आणि जबाबदार पिढी तयार होण्यास नक्कीच मदत होईल